माझी आवडती गायिका आहे लता मंगेशकर लता मंगेशकर यांच्यामधली साधेपणा त्यांचा आवाज म्हटलं एवढा अप्रतिम आहे लहानपणापासनं जेव्हा पण मला समजायला लागलं तेव्हापासनं मी त्यांचे गाणे ऐकते तर त्यांच्या आवाजामध्ये एवढा म्हणजे अमृतरूपी त्यांचा आवाज आहे प्रत्येकाला असं मग्न होऊन जातं त्यांचं गाणं ऐकताना तेव्हापासनं मी लहानपणापासनं त्यांची खूप गाणे ऐकत असते आणि त्यांचे गाणे खूप आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा साधेपणा कुठेही त्यांचं त्यांच्या गाण्यानुसारच त्यांचं स्वरूप राहा राहायचं पण तसंच आहे त्यामुळे लता मंगेशकर ह्या मला खूप आवडतात आणि त्यांचा आवाजही तसाच आहे त्या गेल्या पण जाईपर्यंतही त्यांच्या आवाजातील जोश हे आहे त्यांच्या आवाजातलं स्वरूप ते शेवटपर्यंत ते तसंच राहिलं आणि त्यांनी त्यांचं एवढं ल जपून ठेवलं आहे की प्रत्येकांना त्यांनी आपलंसं करून टाकलं त्यांच्या आवाजातून त्यामुळे प्रत्येक जण असं कोणीच नसेल की त्यांना लता मंगेशकरचा आवाज आवडत नसेल आणि लता मंगेशकर या माझ्या खूप फेवरेट आवडत्या गायिका होत्या आणि अजूनही आहेत आणि ते त्याच शेवटपर्यंत माझ्या गायिका राहणार आहेत कारण त्यांचे आवाज म्हटल्यावर मला खूप आवडतो